नमस्कार दादा मी प्रिया बोलत आहे अमरावतीवरनं मी तुमच्या एजन्सीबद्दल फार ऐकलं आहे आनि आधीपन मी ओलाची सव्वीस घेतलेली आहे तं ती फार चांगली असते ॲक्चुलीना मला परवा पंधरा तारखेला सकाडी सात वाजता नागपूरला जायचं आहे माझे काही रीलेटीव्हज् आहेत तं ते हॉस्पिटलमध्ये आहेत भरती तर मला त्याकरिता सकाळीच आठ वाजता निघायचं होतं तर मला विचा ॲक्चुली आम्ही तीनचार जणं आहेत मी आहेत माझे आई बाबा आहे आणि माझा भाऊ आहेत अशे चार टोटल जणं आहेत पन मला हे विचारायचं होतं की तुमच्याकडे कॅब अवायलेबल आहे का परवाकरिता आनि ना मला ॲक्चुली अशी रिक्वायरमेंट होती की कार मला अशी चांगली पॉश हवी आहे टाटा अल्टीका असेल तर फार चांगलं होईल आणि मेन म्हनजे सिडान हवी म्हनजे आमचं थोडंफार लगेज आहे दोनतीन बॅगचं ते मागच्या साईडला सीटमध्ये मावायला हवं आनि चांगली अशी व्यवस्थित मला कार हवी आहे हां तर तुमच्याकडे अजून कोणती अवायलेबल असेल तर तुम्ही मला टेक्स्ट करून द्या मी मग आपण कोटेशन करून गोष्ट करून घेऊया ओके